मी लहान असताना घोराडला यात्रा भरत होती तिथं नदी होती न नदी ओलांडून जा जावं लागत होतं आण् तिथे छान रोडने तिथे वावर वगैरे होते आणि आधी दिंड्या वगैरे निघत होत्या पण आता छान मोठे मोठे झुले वगैरे आहे तिथे आणि तिथं छान जेवण वगैरे राहते आणि आमच्याकडे पाहुणे वगैरे येते मग आम्ही सगळेजण यात्रेमध्ये छान जातो आणि तिथे झुले झुलतो छान काही घेतो काही खास वाटलं चिवडा खातो